मी स्वतंत्ररित्या काम करणारी आहे माझ्या व्यवसायच्या उद्देशाने मी नवीन मोबाइल क्रमांक बदलला आहे कर दैस्तावेळसाठी मला डीजी लॉकरमध्ये अद्ययावत माहिती ॲड करायची आहे तर लेक मी लेखापालाला ऑडिओ संदेश पाठवला पाठवत आहे की डीजी लॉकरमध्ये माझा मोबाइल क्रमांक आहे तो तुम्ही ॲड करा आणि मी तुम्हाला ऑडिओ पाठवत आहे की जो माझा नवीन मोबाइल क्रमांक बदलला आहे तो डीजी लॉकरमध्ये ॲड करा